मला सर्वात चांगला वाटला तर माझे स् एट्थ सेम जेव्हा पेपर झाले तेव्हा अरे मला वाटलंच नव्हतं की मी पेपर लिहिणार पण आहा हा हा जेव्हा पेपर बघितलं तर आहा हा हा इतकं सुकून भेटला क्वेश्चन पेपर बघितल् बघून आता का सांगू भाऊ तुम्हाला बिल्कुल जे मी वाचून गेलो होतो तेच आला होता मी तर युनिव्हर्सिटीचं खूप जास्त आभार झालो की मी जे वाचलं तेच आलं बुवा पेपरमध्ये माझे मित्र तर तीस तीस चाळीस मार्काचं पण नाही लिहू शकलं होतंस ऐंशी मार्कापैकी आणि मी एकटा तीस तीस चाळीस तीस तीस पस् पस्तीस पस्तीस पेज आन्शर शीटमध्ये भरभरून भरून लिहत होतो आणि नाहीतरी साठ सत्तर मार्काचा बहुतेक मी पूर्णच पेपर सॉल्व केलं होता कारण की जे मी अभ्यास कर केलं असतं मीच आणि मला वेग् मला विचित्र आणि चांगला विश्वास नाही ही गोष्ट अशी झाली की मी पेपरच्या एक दिवसापूर्वी फक्त रात्री अभ्यास केला तीन घंटा त्याच्यावर आपले पेपर द्यायसाठीच गेलो होतो मी आणि जेव्हा ते पेपर बघितला आय हाय हाय हाय हाय इतकं चांगला वाटलं होतं ना की आता काय म्हणू तेच आलं होतं म्हणून ती जी गोष्ट आहे की एक रात्र पूर्वी वाचून सत्तर मार्काचे पेपर पेपर लिहिणं हे आहे काही तरी आहे याच्यामध्ये म्हणून इंजिनीअर इंजिनीअर असते भाऊ